माझ्या बाजूचे ए टी एम व्यवस्थित आहे मला रोखीचा कधीच तुटवडा तुटवडा जाणवला नाही कारण जेव्हाही मी ए टी एममध्ये पैसे काढायला जात होते त्यावेळी ते ए टी एम मशीन व्यवस्थित चालू असायचे त्यामुळे कार्टी कार्ड इन्सर्ट केल्या केल्या मला माझे पैसे जेवढी मी अमाऊंट टाकली तेवढी पैसे मला यायचे माझ्या इथली ग्राहक सेवा उत्तम आहे